बागकाम हा माझा छंद आहे कारण त्यातून मला आनंद मिळतो मन शांती मिळते आणि मला नैसर्गिक सौंदर्याचा आस्वादही घेता येतो तसेच स्वत साठी भाजीपाला फळे फुले किंवा औषधी वनस्पतींनीयुक्त बाग तयार करून मला ती आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे त्यातून पदार्थ मिळवता येतात पण उत्पन्नाचा स्रोत करण्यासाठी म्हणजे बागकाम हे केवळ एक छंद असू शकत नाही तर त्याला उत्पन्नाचा स्रोत सुद्धा बनवता येऊ शकते बागकामातून पैसे कमावण्याचे अनेक पर्याय आहेत आणि ते आपल्या सर्जनशीलतेवर किंवा मेहनतीवर अवलंबून आहे यातून आपण भाजीपाला आणि फळे विक्रेती करू शकतो आपल्या बागेत सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उदाहरणार्थ टोमॅटो पालक कोथंबीर आणि फळ्यांमध्ये आंबा पपई पिकवून ती स्थानिक बाजारात आपल्याला विकता येईल सेंद्रिय उत्पादनांना चांगली मागणी असते त्यामुळे आपल्याला यातून उच्च दर सुद्धा मिळू शकतो फुलांची विक्री करता येईल जसे की गुलाब झेंडू कमळ लग्न समारंभ असतात किंवा पूजा उत्सवांसाठीही फुले विकली जातात पुष्पगुच्छ तयार करूनही अतिरिक्त उत्पन्न आपल्याला मिळवता येईल औषधी वनस्पतींचीही आपण विक्री करू शकतो उदाहरणत आपल्या बागेत तू तुळस असते कोरफड गवती चहा यासारख्या औषधी वनस्पतींची विक्री आपण औषधी कंपन्या किंवा स्थानिक बाजारात आपल्याला करता येईल शोभेच्या झाडांचे रोप किंवा कुंड्यांमध्ये लावलेले प्लांट्स विकूनही चांगले उत्पन्न मिळवता येतात बागकामाविषयी आपले ज्ञान इतरांना शिकवूनही पैसे कमवता येतात कार्यशाळा असतील ऑनलाईन कोर्सेस किंवा यूट्यूब व्हिडिओ तयार करून आपल्या तज्ज्ञतेचा फायदा आपण इतरांना देऊ शकतो याचबरोबर बागेचे डिझाईन सजावट मेंटेनन्सचे ज्ञान असेल तर आपण लँडस्केपिंग व्यवसाय करू शकतो खत किंवा कंपोष्ट विक्री मग घरगुती कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करून विकता येते बागकामासाठी लागणारे बी खत कुंड्या किंवा हँडमेंड गार्डन डेकोरेशन आयटम तयार करून आपल्याला विकता येईल मग लहान प्रमाणात आपण सुरू करू शकतो कमी भांडवल लहान बाग किंवा रोप वाटिका आपण तयार करू सेंद्रिय उत्पादनांवर भर देऊ याचप्रमाणे सोशल मीडिया किंवा ईकॉमर्स साईट्सवरून आपली उत्पादनं आपण विक्रीसाठी ठेवू शकतो स्थानिक बाजारपेठेंशी जोडले राहून अधिक चांगल्या ग्राहकांपर्यंत आपण पोचू शकतो म्हणूनच बागकामातून केवळ मन शांतीच नाही तर आर्थिक उत्पन्नही मिळवता येते योग्य नियोजन मेहनत आणि नवीन कल्पनांचा विचार करून तुम्ही बागकामाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर विस्तारू शकता